सर्वात आवडलेलं ठिकाण म्हटलं तर मला बद्रीनाथचा उल्लेख करावा लागेल कारण बद्रीनाथ एकतर ते थोडं उंचावर आहे आणि आजुबाजूचा परिसर पूर्ण बर्फाच्छादित आहे डोंगर बर्फाचे डोंगर आजूबाजूला आपल्याला दिसतात तिकडे रहायला पण वेगळी अशी म्हणजे पर्यटकांसाठी चांगली सोय केलेली आहे आणि ते बद्रीनाथचं जे मंदिर आहे ते वर्षातून काहीच महिने सुरू असतं तर त्या वेळेस जर गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे भाविकांची गर्दी पण चांगली दिसते आणि जे वातावरण आहे तिकडचं एकदम निसर्गरम्य असं आहे त्यामुळे ते मला भरपूर आवडले आहे